कलमे किंवा बियामधून रोपे कशी काढायची याची माहिती आम्ही माळीदादा यांच्याकडून शिकून घेतलेली आहे माळीदादांनी आम्हाला बिया पासून रोपटं कसे तयार होते कलमा कशा तयार होतात आणि आपल्या दारापुढे आपण चांगली बाग कशी तयार करू शकतो याची पूर्णपणे माहिती आम्हाला माळीदादांनी दिली त्या माहितीप्रमाणे आम्ही स्वत बाग तयार करण्याचा प्रयत्न केला माळीदादा जसे सांगतील तसं आम्ही त्या फु कलम्यालला आणि बियांना पाणी टाकायचो त्यानंतर आम्ही ते जसे म्हणतील त्याप्रमाणे आम्ही बाग तयार करण्याचा प्रयत्न केला आम्ही पण शिकलो आणि आम्ही दुसऱ्यांना पण शिकवतो की आपल्या दार आपलं घर सुंदर असावं आपलं दार सुंदर असावं आपल्या दारापुढे सुंदर अशी बाग असावी त्या बागेमध्ये चांगले फुलझाडं यावी म्हणून आपण माळीदादाकडून चांगली माहिती घ्यावी आणि आपलं सुंदर असं अंगण तयार करावंसं असं सुंदर अशी बाग तयार करा